मी बऱ्याचपूर्वी वाचलेलं परंतु आजही त्यातले बरेचसे पॅरेग्राफ्स मला आठवतात असं पुस्तक म्हणजे द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल स्टीवन कवी नावाच्या लेखकाने हे लिहिलेलं पुस्तक आहे कोणी त्याला कोवेही म्हणतात तर त्याचं लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधे त्यांनी प्रोफेशनली आणि आपल्या व वैयक्तिक आयुष्यात कशाप्रकारे वागलं पाहिजे माणसानी त्याचे बऱ्याचशा गोष्टी यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी उलगडून दाखवलेल्या आहेत की जसं शेवटाचा विचार आधी करणं पुढे काय घडेल याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे वागणं आपल्यापासून सुरुवात करणं इनिशिएटिव्ह न सोडणं अशा अनेक गोष्टी त्यांनी सात एकूण म मुद्दे त्यात मांडलेले आहेत आणि त्या सात मुद्द्यांचं अतिशय सुंदर विवेचन या संपूर्ण पुस्तकामधे आपल्याला पाहायला मिळतं वाचायला मिळतं हे पुस्तक अवश्य सगळ्यांनी वाचावं अशाच प्रकारे मी तरी सांगेन आणि या पुस्तकामधलं जे काही सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या बऱ्याचशा थोड्याशा स सव सवयी नं थोड्याशा प्रॅक्टिसनं आपल्याला अंगीकारता येतात असा माझा तरी अनुभव आहे त्याचं म्हणणंही त्यातलं तेच आहे की या गोष्टी तुम्ही सुरू करा करायला त्याची तुम्हाला सवय बनत जाते आणि तुमची सवय एकदा रुजली की ती सवय सोडू नका ती सवय अंगीकारलेली सवय सोडू नका त्या सवयीनं त्याचप्रमाणे तुमचं वागणं राहू द्या त्याच्यामुळे तुमचं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि त्याच्याच बरोबरीने तुमच्या आयुष्यामध्ये वेगळ्यावेगळ्या प्रकारचे अतिशय चांगले असे बदल घडून येतील असं तो आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो आणि अशे घडलेली काही उदाहरणं आपल्याला पाहायलाही मिळू शकतात असं हे पुस्तक आहे द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल रिटन बाय स्टीवन कवी धन्यवाद